आपल्या राज्यामधे वेगवेगळ्या भाषा आ आहेत खानदेशी आहे उर्दू आहे हिंदी आहे आणि मराठी पण मराठी भाषा ही शिकायला खूप सोपी आहे आणि खूप मायाळूही आहे आणि ती आपल्याला खूप लवकर अवगत होते त्याच्यामुळे मला मराठी भाषा आवडते